हॅलो नमस्कार एम शे ए बी चाय ऑफिस आहे का आमच्या इकडं आदर्श नगरमध्ये लायेट गलेली पोरांची परीक्षा चालू आहेत अभ्यास त्यांनी कसं करायचा त्याच्यासाठी काय असेल ते पटकन दुरुस्त करा आणि लाईट लाईटीचं पहा तुम्ही पटकन लाईट म मी गोधन मॅडम बोलते आदर्शनगर मधून बोलतेय त त्यासाठी लेईट गेलेली आहे मुलांनी अभ्यास केंव्हा करायचां संध्याकाळी मुलांची हे आहे उद्या परीक्षा आहे मुलांची तर यासाठी तुम्ही लवकरात लवकरं प्रयत्न करून लेईट आणवी हीच आमची तुमच्याकडे तक्रार आहे